सम्राट अशोकाच्या काळात ब्राह्मी लिपि सर्वमान्य होती त्याच लिपितील शिलालेख आजही आपल्याला बघायला मिळतात हे शिलालेख खडकांवर तसेच गुहांमध्ये बऱ्याच मंदिराच्या बाहेरी सापडतात त्यात शेतीचे अवजारे शिकारीचे चित्रे युद्धाचे प्रसंग असेही कोरले जायचे हा आपला पुरातन सांस्कृतिक ठेवा जतन करणे खूप आवश्यक आहे